अगदीच लहानपणापासून आयुष्यात जे घडतं आहे दिवसाला काय खटकतं आहे काय कसला आनंद होतो आहे या सगळ्या चं बोलण्यापेक्षा या सगळ्या बाबतीत बोलण्यापेक्षा हे सगळं आपल्या मनाला काय वाटतं आहे हे लिहून ठेवणं मला जास्त आवडत राहिलं आणि मग मी तशी डायरी पण कॅरी करायचे लहाणी लहानपणी आता नाही करत आता भरपूर भरपूर असं फ्रिलान्सिंग करताना लिहिलं जातं मग हळूहळू कविता लिहायला लागले शब्द वाचायला लागले ते आवडायला लागले ऐकायला लागले घरून पण खूप लेखन जे घरच्यांचं होतं ते वाचलं आणि कुठेतरी आपणही असं केलं पाहिजे असं वाटलं सो मी लिहायला लागले आणि आत आज जेव्हा मी स्क्रिप्टरायटिंग वगैरे शिकते तेव्हा अजूनच माझ्या लिखाणाची आवडीला चालना मिळाली आणि पहिलं लेखन म्हणाल तर तेवढं आठवत नाही बट मी एक अशी छोटी होते तेव्हा एक कविता केली होती आणि ती माझ्या बहिणीच्या वाढदिवसासाठी केली होती ती लहानपणासारखीच होती म्हणजे तेव्हा काही कळत नव्हतं ती तशीच होती